राज्याला कधीच भेट न दिलेल्या व्यक्तीसाठी मी संस्कृतीचे वर्णन हे खूप चांगल्या प्रकारे करेन त्यांना सांगेन भारताची संस्कृती कशी आहेव भारताच्या संस्कृतीमध्ये कोणकोणते सण आहेत किंवा ते कशा प्रकारे साजरे केले जातात भारतामध्ये अनेक प्रकारचेे लोकं असतात अनेक जात म्हणजे अनेक अनेक प्रकारचे लोक असतात त्यांना प्रत्येक धर्माचे पण लोक असतात प्रत्येक धर्माचे लोक असल्यामुळे प्रत्येक धर्माचे सण पण हे वेगवेगळे असतात प्रत्येक चे सण वेगळे असतात भारतामध्ये सण हे खूप चांगल्या प्रकारे साजरे केले जातात आणि ज्यांना कुणाला माहीत नाही ज्यांनी कुणी भेट दिली नाही त्यांना पण मी संस्कृतीचे वर्णन खूप चांगल्या प्रकारे करून सांगेन